मी रात्रीच्या वेळेस आपल्या स्लॅपवर बसली की आकाशाकडे बघत असते की आकाशामध्ये असं चांदण्या जसं आपले य मं चंद्र कधी कधी असे विमानं जात असते तेव्हा आपल्याला म्हणजे मला खूपच असं म्हणजे खूप आनंद होतो असं तुटता तारा समजा तुटत असते असा तारा खाली येत असते असं जमिनीवर तर जुने लोकं असे म्हणत होते की तुटता तारा दिसला तर आपल्या मनातल्या इच्छा वगैरे पूर्ण होतात आणि न चार चांदण्या वगैरे एक चोर चार ठावे असे जुने लोकं आमच्या आजी वगैरे असे सांगायचे तर आम्हाला खूप असा आनंद होत होता तर आताही तसंच एखादे वेळेस असं बघितलं आकाशाकडे की जुन्या गोष्टी आजोबा आजी जे सांगत होते ते पूर्ण आकाशाकडे पाहून अशा आठवतात